हॅलो तिवारी दूध डेरी हां तर मला ना कार्यक्रमासाठी पंचवीस लिटर दूध पाहिजे होतं बासुंदीकरिता मिळेल का परवाला नक्की दूध चांगलंच द्याल ना की त्यात काही पावडर वावडर मिक्स करून द्याल स्पेशल मलाईवालं दूध पाहिजे मिळेल ना तुमच्याकडे म्हणजे बासुंदीची टेस्ट चांगली झाली पाहिजे नाही तर मग ते दूध काही केल्या शिजतच नाही असा प्रकार नको अं आणि कधी यायचं घ्यायला म्हणजे नेमकं तुमच्याकडे दूध कुठल्या वेळेत येतं मी उद्या संध्याकाळी पण तुमच्याकडून घेऊ शकते मला पंचवीस लिटर दूध लागेल आणि तुमच्याकडे ताक उपलब्ध आहे का

ठीक आहे मी तुम्हाला फोनपे करू शकते तुमचा हाच नंबर जर फोनपेवर असेल तर मी तुम्हाला या नंबरवर फोनपे करू शकते हां तुमच्याकडे ताक उपलब्ध आहे का पण ताकसुद्धा मला चांगल्या क्वालिटीचं पाहिजे जेणेकरून घट्ट असायला पाहिजे नाहीतर मग ते पाणी एकीकडे पळतं आणि खाली खाली ते गोळा तयार होतो असं म्हणजे मठ्ठा करायसाठी पाहिजे तर असला प्रकार नको मी तुमच्याच एरियात राहते आणि रेग्युलर तुमच्याकडूनच घेऊन जाते म्हणूनच तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा तुमच्याकडे फोन केला तसं काही नाही हो रेग्युलरमध्ये सगळं चांगलंच देतात पण जेव्हा असं काही आपण बल्बमध्ये घेतो तर तेव्हा थोडाफार घोटाळा होतोच ना ठीक आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही मग माझी पंचवीस लिटर दुधाची आणि दहा लिटर ताकाची ऑर्डर बुक करून द्या मी उद्या संध्याकाळी तुमच्याकडे येऊन घेऊन जाऊ शकते आणखी काय काय प्रोडक्ट आहेत तुमच्याकडे जसं मलाई दही साधं दही किंवा चक्का चक्का काय किलो मिळेल

आणि रेडीमेड श्रीखंड काय किलो आहे पण रेडीमेड श्रीखंड तुम्ही चांगलं देता का केशर पिस्ता वगैरे घालून की त्याला पण आंबूस वास येतो

बरं मला एक सांगा की हे सगळे प्रोडक्ट मी आदल्या दिवशी रात्री तुमच्याकडनं कलेक्ट केले तर मग याला डीप फ्रीझरची आवश्यकता आहे का ठीक आहे मग मी आज संध्याकाळी तुमच्याकडे टेस्ट करायला येते आणि आपण नंतर ऑर्डर बुक करू ओके ओके थँक्यू ठीक आहे ठीक आहे तुम्ही मला तुमचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद